अरे मी नुकताच एक नवीन भ्रमणध्वनी योजना घेतली आहे सध्याची जी योजना होती ती थोडी महागडी होती आणि मर्यादित होती म्हणून मी नवीन योजना निवडली आहे आत्ता मला चालू महिन्याची बिल किती येणार हे समजून घ्यायचे आहे अरे माझी आधीची योजना थ्री नाईन्टी नाईन रुपीची होती आणि ती वापरत होतो त्याच्या काही मर्यादा कॉलिंग आणि डेटा मिळायचा आता नवीन योजना फाय नाईन्टी नाईन रुपीची आहे पण त्यात अनलिमिटेड डेटा कॉलिंग फाश इंटरनेट आणि इतर फायदे मिळत आहेत त्यामुळे मला वाटलं की थोडी जास्त दिले तरी चालेल पण जास्त सुविधा मिळतील होय तुला का तुला केली होती ना मी ते सांगितलं होतं सगळं मी विचार केला की आत्ता सगळे ऑनलाईनच चालतं ना आणि मी सतत इंटरनेट वापरतो जुन्या योजना फक्त एक जी बी डाटा रोजही द्यायची आणि तोही काही काही पुरत नसायचा नवीन योजना रोज दोन जी बी डेटा मिळतो आहे आणि स्पीडसुद्धा जास्त आहे शिवाय आत्ता कॉलिंगसुद्धा मर्यादित नसेल बरं आहे पण तुझं महिन्याचं बिल तरी जास्त येणार ना हो नेमकं तेच मला जाणून घ्यायचं आहे आधीचे बिल साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये असायचं पण आत्ता फाय नायंटी रुपीसचं बसला प्लॅन आहे तर जर मी काही ॲडिशनल सेवा घेतली तर कदाचित सातशे रुपये होईल असं वाटतं आहे पण त्याबद्दल काही निश्चित्त माहिती नाही म्हणून मी तुला विचारतो आहे की तुझं काही अंदाज आहे या याबाबत हो कदाचित पण मी तर अजून इंटरनॅशनल कॉलिंग वगैरे काही घेतली नाही तरी मी थोडं लक्ष ठेवीन या माहिती आणि बघतो की खर्च बिल किती येतो ते हो ते चांगलं आहे पण जर तुला जास्त फायदा मिळेल असेल तर थोडं जास्त बिल चालेल शेवटी सर्वांचा उपयोग कसा कसा असावे हे महत्त्वाचं आहे बरोबर आहे आता पहिलं बिल क आलं की मगच मला खात्री कळेल की मी घेतलेल्या योजना योग्य होते का आणि किती जास्त खर्च होतो आहे तसंही इंटरनेट आणि कॉलिंग माझ्या दैनंदिन गरजाचे भाग आहे त्यामुळे थोडं जास्त दिलेत तर चालेल हो नक्की मी सांगतो तुला धन्यवाद